मला झाडं लावणे खूप आवडते घराजवळ कुंड्यापेक्षा तर खालीच लावलेले बरं वाटते कुंड्यात जास्त वाढ होत नाही झाडाची मातीमध्ये लावल्यानंतर वाढ होते गुलाबाचे झाले जास्वंद झालं पांढरा गुलाब झालं शेवंती झालं आणखी तसे तर भरपूरच झाडं आवडते गुलाबी झालं फिकट गुलाब झालं आणि मग झाडाची वाढ होते वाढ झाल्यानंतर काटत राहावं लागते ते झाडं फुलं मोठे मोठे होते ना त्यामुळे मग काटत राहतो ते झाडं पुन्हा मग झाडाची कटाई करायला लागते मोठी झाल्यानंतर नाही का